मी ज्या सोसायटीमध्ये राहते तिथे खाली एक गार्डन आहे तर ज्यावेळेस पण आम्हाला सुट्टं असतात शनिवार रविवारी त्यावेळेस मग मी खाली जाते तिथे फिरते जरा कारण मंदिर वगैरे आहे छान परिसर आहे ते इकडे तिकडे फिरणं होऊन जाते त्याप्रकारे मी माझं शनिवारी रविवारी सुट्ट्याच्या दिवशी आपलं मनोरंजन करून घेते आणि माझी तब्येतसुद्धा चांगली राहते बाकी ज्यादिवशी कामाचे दिवस आहेत जसं सोमवार ते शुक्रवार त्यावेळेस मला कॉलेज असतं मग त्याच त्याच्यासाठी मला तयारी करावे लागते मग मी सकाळी लवकर उठते सकाळी लवकर उठल्यानंतर छोटेमोठे कामं झाल्यानंतर मग मी योगा प्राणायाम वगैरे करते मग थोडे प्राणायामचे प्रकार वेगवेगळे जे काही असतात मग ते मी करते मग त्यानंतर जेव्हा मला कॉलेजला निघायचं असते तर माझा स्टॉपपर्यंत जाण्यासाठी मग मला चालत जावं लागतं तर माझं तिथे चालणं होतं मग बसमध्ये बसल्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझं कॉलेजचा परिसर खूप जास्त मोठा आहे तर मला तिकडे फिरायला भेटतं एखादं लेक्चर झालं किंवा सुट्टी असेल किंवा ऑफ असेल तर त्यावेळेस सुद्धा मी फिरते इकडे तिकडे आणि मग येताना सुद्धा मग ज्यावेळेस स्टॉप असते मग त्या स्टॉपवरून पण घरी मी चालत येते आणि दिवस घरामध्ये समजा सकाळी वेळ भेटला तर त्यावेळी सुद्धा मी योगा किंवा प्राणायाम करते सकाळी पण शनिवार रविवारचं तर असं दिनचर्या आहे आणि बाकी माझ्या कॉलेजच्या दिवशी तर मला असं चालणं होऊनच जातं तर मला असं काही वेगळं करायची गरज पडत नाही